एकोणतीस चार एकोणीसशे सत्त्याण्णव पंचवीस बारा दोन हजार तेरा अकरा पाच दोन हजार बावीस अठ्ठावीस तीन दोन हजार एक आणि पंचवीस चार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव